मी जेव्हा स्कूलमध्ये होती ना तेव्हा आम्ही रनिंगसाठी प्रॅक्टिस करत होत आमच्या स्कूलमध्ये रनिंग कॉम्पिटिशन होती त्यामुळे एक स्पर्धा अशी आयोजित झाली होती त्यामुळे आम्ही पार्टिसिपेट केलं होतं तर ते माझ्या फ्रेंड्स होत्या काही जे आम्ही आम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता तर आम्ही त्यांच्यासाठी आमची नावनोंदणी केली आणि आम्ही स्पर्धेची तयारी करायला लागलो तर आम्ही रोज सकाळी सहा साडेपाचला उठायचं आणि सहा वाजेपर्यंत स्कूलच्या ग्राउंडवर पोहोचायचं तर त्यात काही आळशी पण असतात की ज्यांना फोन करून उठवावं लागतं असं आम्ही एकेमेकीला फोन करायचो आणि रोज सकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही स्कूलच्या ग्राउंडवर पोचायचो आणि आम्ही रोज असे एक ते दीड महिना आम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही रोज सकाळी प्रॅक्टिस झाली की मग घरी यायचो परत स्कूलला जायचं म्हणजे तो टाईम एक असा छान होता म्हणजे असं वाटायचं की आपण काहीतरी करत आहे बा आणि अशा इच्छेनुसार आम्ही स्पर्धा आयोजित केली आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही मग जेव्हा वेळ आली तेव्हा आम्ही त्यामध्ये रनिंग पण केली पण नंतर म्हणजे जिंकलो नाही जिंकलो हा नंतरचा प्रश्न आहे पण आम्ही पार्टिसिपेट केला आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं धन्यवाद